हॅलो हां बोला ना सर सर आत्ताच्या हिशोबानं सिटीमधल्या हिशोबानं तुम्हाला पाईपलाईनच योग्य आहे पाईपलाईन काही धोका वगैरे नाही आहे काही नाही आहे डायरेक्ट तुम्ही यायचं पण काम नाही ऑनलाईन पेमेंट करू शकता लिकेज वगैरे व्हायची शक्यता कमी आहे विस्फोट वगैरे आणि कडक नाही आहे पाईपलाईन पाईपलाईन अशी सेप बसले जाणार तुम्हाला जेवढा वापरायचा तुमचा जे एवढा डेली यूज आहे ना तेवढाच गॅस येणार तुमचा गॅस पण शिल्लक असणार जेवढी तुम्ही पेमेंट करशाल ना तेवढेच ते तुम्हाला शिल्लक पण राहील नाही सर त्याला दर टू मंथ्सला रिपेरिंग असते पाईपलाईनची चेकअप असते पाईपलाईन गंजली तरी आम्ही डायरेक् रिन्यू करत असतो डायरेक नवीन पाईपलाईन टाकत असतो शक्यतो तो गंजत नाही आहे ती दहा वर्षाची वॉरंटीवालेच पाईप टाकत असतो आणि दहा वर्षं तिला काहीच होत नाही हा टाकी तुम्ही म्हणता ना टाकी पण योग्य आहे ठीक आहे पण टाकीचं कसं आहे तुम्ही एमर्जन्सीचा कुठं राहताय टाकीचं वायसर वगैरे लिकेज असेल तर विस्फोट होऊ शकतो पाईप लिकेज झाला तुमचा तरी विस् पडू शकतो घरी छोटी लेकरं वगैरे असतात त्याच्यामुळे तुम्हाला पाईपलाईन योग्य आहे आणि टाकी तुमची जर कायमध्ये संपली समजा तुम्ही घरी नसता तुमची वाईफ असेल किंवा मदर असेल मुलगी असेल आणि याची पण शंका नाही आहे ना आणू शकणार नाही आहे पाईपलाईनला कसं तुम्हाला पाईपलाईन समजा तुमचं घॅसचा रिचार्ज वगैरे संपला तुम्ही ऑनलाईन केलं की लगेच तुम्हाला येऊन जाईल त्याच्यामुळं टाकीपेक्षा पाईपलाईन योग्य आहे आमच्या हिशोबाने तर टाकीला तुम्हाला टाकी घेणं आणि टाकीला दर महिन्याला भरणं असा तुमचा खर्च किती जातो आज मला टाकी यायला अडीच हजार रुपये लागतात नवीन रिकामी